आमच्या भागात पुरेसे कव्हरेज मिळते तसे पण काही काही ज्या घटना असतात जसे की आता रस्त्यांचे खड्डे जसं की ट्रॅफिक किंवा ट्रॅफिक रुल्स न फॉलो करणे पाळत नाही काही काही लोक ट्रॅफिक जे रुल्स असतात ते त्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कव्हरेज मिळूनसुद्धा त्या त्या तेवढ्या ह्याच्यावर घेतल्या जात नाहीत म्हणजे बातम्या माध्यम ते देतात बातम्या लिहूनही देतात पेपरमध्ये छापतातही पण त्यांच्यावर काही ठोस निर्णय घेतला जात नाही बऱ्याचदा आणि अशा बऱ्याच ज्या राजकीय बातम्या असतात त्या नाही सांगितल्या जात किंवा सांगितल्या गेल्या तरी पूर्ण जो खोलपणे जे असतं ना माहिती ती नाही पुरवली जात आणि ती सांगितली गेली पाहिजे तरच नागरिकांना कळेल की सत्य काय आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी सांगितल्या गेल्याच पाहिजे आणि कारण की प्रसार माध्यमांचं हे कामच आहे त्यांची जबाबदारी आहे की नागरिकांपर्यंत काय पोचायला हवं आणि काय नाही आणि जे पोचतं आहे ते कितपत खरं आहे कितपत योग्य आहे हे त्यांच्या पर पर्यंत जसं आहे तसंच्या तसं त्यांच्यापर्यंत पोचणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणून सगळ्याच प्रकारच्या मग त्या धार्मिक असो किंवा आजूबाजूच्या घडणाऱ्या अगदी छोट्या छोट्या घटना किंवा असो किंवा शासनाच्या असो शासनाचे निर्णय असो त्या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या आणि सत्य पद्धतीने सांगितल्या गेल्याच पाहिजे प्रसारमाध्यमांकडून आणि त्यांना पूर्णपणे कव्हरेज मिळालंच पाहिजे